तर मी आता लास्ट टाइम पुण्यासाठी प्रवास केला होता शिवशाही बसने गेलो होतो मी आणि तर यावेळचा अनुभव असा आहे की त्यावेळी मी जागा कंजस्टेड असल्यामुळं जास्त बसा मला कम्फर्टेबल बसता आलं नव्हतं तर ह्यावेळी मी जो गेलो तो मला स्लीपर बसने गेलो तर त्यामुळे मला चांगला अनुभव होता पूर्वीपेक्षा आतमध्ये स्टोरेज पण खूप चांगलं होतं आणि बाकी ब जर तिथे आतमध्ये सर्विस म्हणजे त्यामध्ये ए सी वगैरे पण चांगली होती थंडावा पण होता पावसात काही प्रॉब्लेम असा जाणवला नाही हिटचा वगैरे काही असा आणि बाकी ड्रायव्हर पण चांगलाच होता बसचा तर हा प्रवास एकदम एकदम तर सुंदर प्रवास होता तर तर हा प्रवास मी अशा प्रकारे अनुभव तुम्हाला सांगत आहे तर खूप चांगला अनुभव होता